माझ्या घरी फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे तरीपण मला बचचा प्रवास आवडते कारण पन्नास टक्के बायांना आरक्षण मिळालेलं आहे वीस रुपये तिकीट आहे त्याच्यामुळे बाया घाईघाई बस पकडण्यासाठी जातात पण गर्दी राहते त्याच्यामुळे बाया कधी बसा सोडून देते आणि मोठे हाल होतात मग आणखी वाट पाहू पाहू वाट पाहू पाहू म्हाताऱ्या लोकांचे तर भरपूरच होते नाही का तर त्याच्यामुळे मग बसनं आम्ही तरी पण जातो बस लहानपणापासूनच मला आवडते घरी जरी गाड्या असल्या तरी पण बस आवडते मला